आमच्या बागेत वेगवेगळे प्रकारचे फळ फुलांचे झाडं आहेत आम्ही आमच्या बागेतील फूल आणि फळं आमच्या घरीच राखतो आम्ही आलेलं आमच्या बागेत आलेला फुलांचा आम्ही देवासमोर वाहतो आम्ही आमच्या बागेत वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब मोगरा जास्वंत एरंडी झेंडू अशा प्रकारचे फुलाचे झाडं आहेत आणि फळांचे म्हटले तर आंबा आंबा झाला जाम पेरू तरबूज मकिरे असे वेगवेगळे प्रकारचे आमच्या बागेमध्ये फळं आहे आम्ही हे फळं पिकल्यावर आम्ही आमच्या घरच घरीच खातो आणि आमच्या नातेवाईकाला देतो आणि हे फळंफुलं वेगवेगळ्या प्रकारे ऋतूमध्ये येतात हर हर ऋतूचा हर फळांचा एक काळ असतो तेवढ्या काळात जसं ते फळंफुलं लागतात आणि लागलेले फळंफुलं आम्ही देवाला वाहतो आणि आमच्या नातेवाईकाला देतो काही आम्ही ठेवतो आणि काही आमच्या देवापुढे सोयऱ्या सोयऱ्याला देतो